हजरत टिपू सुलतान लायब्ररी कारंजा लाड हां सर आम्हाला ॲडमिशन करायची होती तर सर तुमचं मंथली त्याचं ते काय

आणि आपण जसं सहा महिन्याचे एकदम भरले तर त्याचा कसा भेटणार त्याच्यात काही आपल्याला कन्सेशन भेटणार का का नाही

बाकी काय नाही सर आपल्याला तिथे दैनंदिक न्यूजपेपर जसं ते आपल्याला टॅ नाही ते तर झालं आपलं हो हो का सार

हो का सार सर आपल्याला त्यांचं हे तर झाला आपला हे पुस्तक बिस्तक सगळे झाला तिथे आपण सांगेना तर न्यूजपेपरचा ते न्यूजपेपर भेटते का आपल्याला रोजचा नवीन जे न्यूजपेपर जसे टाईप्स ऑप इंडिया लोकमत हो

चालेल चालेल हो का तर ते मंथ मंथली हो सार तिथे मन् सर मंथली पेमेंट की कसा पडणार त्याचा मंथली आता मंथली पाहिलं आपण पाचशे रुपये मंथ हो का हो हो हो सार तिथे तुमच्याजवळ पार्किंग वार्किंगई सुविधा सगळ्या आहे ना आणखीन सर हो हो सार सर तुम् तुमचा कार्ड भेटेल का सर तो व्हॉटस्अपवर करून दे एकदा